सर्वात पहिले तर आपल्या जे का कॅमेराची क्लियारीटी राहते ते चांगली राहायला पाहिजे तीस मेगापिक्सल चाळीस मेगापिक्सल पन्नास मेगापिक्सल तर जशी मेगापिक्सल वाढत जाईल तसं फोटो खूप सुंदर येईन झूम क्वालेटी चांगली पाहिजे आपण तर आता सध्या आपल्या फोननीच फोटो काढतो पण जसं जे प्रोफेशनल लोकं राहते त्यांच्याकडे डी एस एल आर राहते आणि त्यांचे जे लेन्सेस राहते ते खूप महाग महाग मिळतात

लेक आहे त्याच्यामध्ये एक बदक आहे आणि खूप सुंदर म्हणजे असं आभाळ खूप सुंदर वाटत आहे तर ते सगळं एकदम शांत पाहिजे तिथे तर आपण खूप छान तिथे फोटोग्राफी करू शकतो